मी प्रेक्षकांसमोर गाताना कधीही भिली नाही अस्वस्थता अनुभवली नाही आणि त्यावर मी मात अशी केली की मी म्हणजे त्यांच्यासमोर नॉर्मली उभी राहिली साधं सूर शांतपणे आणि फक्त आपला विचार केला की मला फक्त गाणं म्हणायचं आहे आणि फक्त मी आपल्या गाण्याकडे कॉन्ससट्रेट केलं फक्त मी गाणं म्हटलं